नमस्कार चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट असं इंग्रजीत म्हटलं जातं बदल हा कायमस्वरूपीच असतो सगळ्यात कायम काय घडत असेल तर बदल हा व्हायलाच पाहिजे पावसाळा हिवाळा उन्हाळा हे ऋतू जसे बदलत असतात निसर्गाचीच ती एक गरज आहे तसंच या शिक्षण संस्थेच्या बाबतीत झालं आहे कोणाला माहिती होतं की दोन हजार वीसच्या अखेरीस कोरोना नावाचा प्रकार हा विषाणू या पृथ्वीतलावर होईल आणि त्यामुळे सर्व शिक्षण संस्था आणि शिक्षणाची धुरा सांभाळणारे सर्व जण आणि पद्धती या सगळ्या ऑनलाईन म्हणजे तंत्रज्ञानाच्याद्वारे आपल्याला त्याच्यावरनं शिक्षण घ्यायला लागेल आणि ज्याला आपण म्हणतो की लांबून दूरस्थ शिक्षण पद्धती अशा पद्धतीची तीन वर्षं या पद्धतीत गेली कोविडमुळे परंतु यातनं असं झालं की मुलांचं शैक्षणिक वर्ष बुडलं गेलं नाही त्याच्यातले काही चांगल्या गोष्टीपण आहेत की त्यांना शिक्षण घेता आलं या कॅमेराद्वारे त्यांना शिक्षकांपर्यंत बघता आलं परंतु काही अशा गोष्टी आहेत की ज्यांना ते विद्यार्थी मुकले उदाहरणार्थ जे सायन्स विज्ञान या विषयामधे त्यांना प्रॅक्टिकल्स ज्या असतात त्या करता नाही आल्या कारण त्या तुम्ही कशा करणार ऑनलाईन पद्धतीवर किंवा एखादा शिक्षक शिकवताना त्याची तळमळ त्याची भावना ही जेवढी स्वतःसमोर ऑफलाईन पद्धतीनी असते ती ऑनलाईन पद्धतीनी तेवढी प्रभावी राहातच नाही अशा दोन्ही प्रकारचे अनुभव आले परंतु या सर्व कोविडमुळे आमूलाग्र बदल शिक्षण पद्धतीत झाला उदाहरणत द्यायचं झालं तर नुसतं शिकवणं नव्हे तर तुमची प्रवेश प्रक्रिया तुमची फी भरण्याची प्रक्रिया तुमचे वेगवेगळ्या गुणवत्ता मिळालेले गुणपत्रिका या सर्व डिजिटल फॉर्ममध्ये यायला लागल्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्यक्ती ते व्यक्ती हे जे काही भेटणं होतं ते कमी झालं आणि सर्व आता तुम्हाला आपोआप पद्धतीनी एक तुम्हाला लिंक मिळेल ते आणि त्या डिजिटल माध्यमातनं तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी मिळू लागतात हा एक बदल तंत्रज्ञानाचा आपल्यावरती झाला आहे आणि आत्ताच येऊ झालेला नवीन बदल आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे तर भरपूर काही बदल घडतो आहे की जेणेकरून तुम्ही फक्त सांगा त्या विषयावरती तुम्हाला त्याची अनेक प्रकारे उत्तरं आणि माहिती मिळू शकते असे तंत्रज्ञान या शिक्षण संस्थेवरती आणि शिक्षण व्यवस्थेवरती चांगलंच प्रभावी ठरत आहे धन्यवाद